शिक्षकांनी शाळेमध्ये आपल्या सांस्कृतिक वारशाचं जतन केलं पाहिजे असं मला वाटतं म्हणूनच सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेबद्दलची माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना द्यावी किंवा या गोष्टी शाळेमध्ये शिकविल्या जाव्यात याच्यामध्ये आपल्या धर्मग्रंथांचं स्थान हे महत्त्वाचं आहे की आपले धर्मग्रंथ आपली प्राचीन पुस्तकं यांचं नॉलेज विद्यार्थ्यांना द्यावं जे आजकाल शाळांमधून राहून जात आहे असं मला वाटतं याच्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे